राज्यामध्ये अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या पुढं हाताळण्याचं काम हे राज्य चांगल्या प्रकारे करत आहे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळामध्ये वॅक्सिन पुरवणे किंवा अनेक प्रकारच्या लोकांना मदत करणे हे राज्यातील आरोग्यविषयक माहिती देणे हे राज्यामध्ये चांगल्या प्रकारे केले जाते ग्रामपंचायतमध्ये समज एखाद्या गावामध्ये समजा डेंगू मलेरिया यासारखे आजार होत असतात तर त्या गावामध्ये फवारणी करून घेणे असे हे स स सरकारी कामे राज्यामध्ये चांगल्या प्रकारे केले जातात